हां बोला टुरिस्ट अँड टुरिस्ट कंपनीमध्ये आपला स्वागत आहे सर आपली सेवा काय करू शकतो मी हां बोला कुठून कुठं जायचं आहे कुठं कुठं

मुंबई मुंबई तुमचा प्रॉपर कुठून आहे सर

पर्यटन वगैरे करत जायचं आहे का तुम्हाला एक्सप्रेसने जायचं आहे सिधा म्हणजे टूरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला मुंबईपर्यंत चालतापर्यंत पाच दिवस लागतील आल सर तर जाता जाता तुम्हाला मी आमच्या कंपनीकडून ऐतिहसिक स्थळे धार्मिक स्थळे कल्चर वगैरे दाखवणार आहो महाराष्ट्राचा

सर मी एक मिनटं कॅल्क्युलेट करून सांगतो सर बसचा आपल्या मॅनेज आहे चार हजार रुपये बाकी पर्सनल खर्च तुमचं आहे हो लॉजी वगैरे तुम्हीच हां हां ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे करून घेईन मी नाही नाही नाही तुम्ही तुमचा नंबर हाच आहे ना या नंबरवर मी तुमचा टूर रजिस्टर करून घेतो तुम्ही आमच्या चंद्रपूरच्या ब्रँचमध्ये जाऊन तुमचे तिकीट्स कलेक्ट करून घ्याल हां ठीक ठीक हां हॅव ए नाईस डे